हॅलो मी पर्यटकांसोबत फिरायला गेलेले तिथचा खवना बीच तिकडचं आकर्षण एवढं भारी ना की बग्न बघण्यासारखं मन मोहून नेण्यासारखं तिकडे असं गेल्यावरती असं वाटत आहे तिकडून पुन्हा येऊच नये असं वाटायला लागलं होतं पण काय सां वेळ तर निघाली होती आणि घरी यायची घरी यायची तयारी चालली होती पण पण एवढा तिकडचा परिसर स्वच्छ सुंदर सुंदर आम्ही आम्ही होडीमध्ये बसतो न तेव्हा असं वाटतं आम्ही पडतो की नाही पडतो की नाही पण आम्ही पडायचो नाही बॅलन्स इकडचा तिकडे तिकडचा इकडे होत होता पण लय किती भारी वाटायचं सो त्यामध्ये आम्ही खूप रमून गेलो होतो रमून गेलो होतो समुद्रात समुद्राची लहरी किती लाटा ती येतात क किती भारी वाटायचं जा संगम जसा समुद्राचा आणि नदीचा जेव्हा संगम होतो दोघांचं मिलन होतं तेव्हा तो ते दृष्य एकदम असं विचंबित होण्यासारखं आहे आप म्हएं एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणजे ती होडीच लागते तिकडे आपण होऊन गेलं तर आ पुढे गेलो तर पुढे जाऊ असं वाटायला वाटायला लागायचं पण किती भारी एकदम भारी असं वाटायचं की तिथे जाऊन बसावं तिथेच आपलं घर असावं पण असं शक्य नसतं पण एकदम असं ते रान रानराई फुलं झाडाची झाडं नारळाची झाडं किती भारी एकदम भारी वाटायचं